मला जे अलीकडच्या एका घटनेबद्दल सांगायचे आहे तर माझ्या गावामधे ज्या महिला आहेत महिलांनी एक घट्ना घडवून आणली की गावातं बॉ दारूबंदी नकोच दारूबंदी केली दारूबंदीमुळे काय झाले की ही दारू नकोच आहे दारूच्यानं पूर्न समाज हा उध्वस्त होत आहे कारनं आदिवाशी भाग असल्यामुळे आदिवाशीमधे जवळजवळ नव्वद टक्के जेंट्स दारू पितात दारू पिल्याने घरीचे वातावरन जे वातावरन इस्कोळीत होते विनाकारन भांडनं होतात त्यामुळे त्यांनी एक येल्गार काढून पूर्न गावातील दारू ही न्हष्ट केली आनि दारूमुक्तीसाटी डारेक पोलिस स्टेशनला सगळ्याजनी तितं हजर झाल्या आनि पोलिस स्टेशनला निवेदन दिले की आमच्या गावात याच्यापुढे दारू राहनार नाही याची बॉ तुम्ही एकं ताकीद द्या अशा प्रकारचे दारूबंदीसाटी ज्यांनी त्यांनी जे प्रयत्न केले स्वतःहून लेडीजनी त्याच्याबद्दल मला एकं चांगला अभिमान वाटतो आनि त्यांनी ती जी टेरिंग केली डेरिंग ही एक वाखानन्याजोगी आहे कारन सहसा जे खेड्यातल्या स्त्री आहेत ह्या डेरिंग करत नाईत पन त्यांनी सगळ्या मिळून नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी दारुरूमुक्तीचा जो वसा घेतला त्याच्यामुळे गावातं दारूमुक्ती झाली दारूबंदी झाली तरीपन जे काय चोरून पितात जर एखांदा जर आढळला तर त्याला दंड केल्या जातो अशा प्रकारे मला जी ही एकं अलिकडची जी सर्वात अलिकडली जी मला जी ही बातमी आवडली कारन जी जी घटना आहे घडली तिच्याबद्दल मला खरंच त्या बायाचा आनि त्यांच्या स्त्रियांचा अभिमान आहे